हॅलो उबर कॅबला फोन लागला आहे का हां हॅलो मी नमिता बोलत आहे आता जस्ट मघाशी मी दहा वीस मिनटापूर्वी कॅब बुक केली होती अजून खूप उशीर झाला आहे मला लवकर पोचायचं आहे तुमची अजून पण कॅब आली नाही आहे अजून किती वेळ वाट बघू नाही मी अजून पोचले नाही आता किती उशीर झाला आहे त्यामुळं मी दुसरी ऑटो केली आहे प्लिज तुम्ही ती कॅन्सल करू शकता कारण मी माझ्याकडून ट्राय करत आहे बट माझ्याकडे नेटवर्क नसल्याकारणाने होत नाही आहे ते नाही हो आता खूप उशीर झाला आहे

मी आता दुसरे दुसऱ्या ऑटोने निघाली आहे तेच मी तुम्हाला सांगत आहे प्लिज जरा ती कॅन्सल करा मी मघासपासून ट्राय करत आहे त्यांना फोन पण केला जी कॅब मी बुक केली त्या ड्रायवरला पण मी कॉल केला ते रिसीव करत नाही आहे हो टेन मिनिट्सच्या वर होऊन गेले दहा मिनटाच्या खूप उशीर झाला आहे आता मी दुसरं मला लवकर निघायच्या कारणाने मी परत ट्राय नाही केला त्यांना फोन तुम्हाला डायरेक एजन्सीलाच फोन केला कारण ते फोन उचलत नाही आहे सो नो ऑप्शन चालेल बरं मग तुम्ही कॅन्सल करा ओके हां ओ टी पी आल्यास मी तुम्हाला फोन करेन हां चालेल ओके ओके चालेल चालेल चालेल ओके मी ओ टी पी आला की तुम्हाला फोन करते चालेल किंवा मी एकदा हां ओके चालेल ड्रायवरचा फोन आला त्यांना ओ टी पी सांगेन हां बरं चालेल चालेल चालेल चालेल ओके चालेल ओके ओके थँक्यू